हॅलो सर नर्मदा हॉटेल वरून बोलताय का सर माझं नाव रुपेश मी काही वेळापूर्वी ऑर्डर दिलती चिकन रोस्ट आणि मंचूरियन ची तर माझी ऑर्डर आतापर्यंत आलेली नाहीये आणि डेलिव्हरी बॉय कॉल पण नाही रिसिव्ह नाय करते तर सर काही तुम्ही माझी हेल्प करू शकतात का काही करू शकत असतान तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा कारण की मला खूप भूक लागलेलीये आणि मला म्हणजे खूप इमर्जन्सीये सो सर प्लीज